हो मी सोडून माझ्या सासूबाईंनासुद्धा बागकामाची खूप आवड आहे मी तर झाडे लावलेलीच आहे पण लग्न झालं तेव्हापासून मी जे जेवढी झाडे लावली त्यामध्ये काही झाडे त्यांनीही आणून दिलेली आहेत त्याही कुठे गेल्या की आवर्जून त्यांना जे झाड आवडलं किंवा मला हवं असलेलं जर कुठलं मी झाड सांगितलं तर त्या जाऊन आवर्जून माझ्यासाठी त्याची कलम आणून देतात आणि मी आणि ते कलम माझ्या घरी कुंडीमध्ये लावते मला त्या माती वगैरे घरी माती नसल्यामुळे शेतातून माती वगैरे आणून देतात त्यामुळं मला माझ्या या गार्डनिंग गार्डनिंगमध्ये त्यांचीसुद्धा खूप मदत होते मी सोडून माझ्या सासूबाईंना माझ्या सासऱ्यांनासुद्धा बागकामाची खूप हौस आहे आधी त्यांना हो आधीही त्यांना होती पण आधी त्यांना एवढा टाईम आणि एवढी एवढी काही पूर्ण गोष्टी अव्हेलेबल मिळत नव्हत्या आता मी आले तेव्हापासून मी प्रत्येक गोष्ट करते आणि आवर्जून आणते त्यामुळे तेही मला या गोष्टींमध्ये हातभार लावते